अती तेथे माती हातच्या काकणाला आरसा कशाला गर्वाचं घर खाली बैल गेला आणि झोपा केला काखेत कळसा आणि गावाला वळसा झाकली मूठ सव्वा लाखाची पी हळद आणि हो गोरी अंथरूण पाहून पाय पसरावे